शिक्षण आरोग्य सेवा अर्थव्यवस्था हे आपल्या सरकार मध्ये खूप ह्याला खूप महत्त्व आहे शिक्षणामुळे विद्यार्थी घडतात आरोग्यामुळे लोकांचे जीवन घडते व्यवस्थित राहते आणि अर्थव्यवस्था हा आपला खूप मोठा देशाचा कणा आहे यामुळे बरेच रोजगार निर्मिती असेल किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेतील सर्व गोष्टी यामध्ये अवलंबून आहेत शिक्षणात तुम्ही त्या बाबतीत बोललात तर आज शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षण असेल तर तुमच्या मुलांची प्रगती होते याचबरोबर आरोग्य तुमचं छान ही हवे त्याचबरोबर अनेक रोगराई अनेक रोगराई यामध्ये यायला लागली आहे डेंगूसारखे आजार होतात करोनासारखा महाभयंकर आपण आजाराला सामोरे गेलेलो आहे सर्वजण त्याच्याबरोबर पण आपल्या देशातील मेडिकल अद्ययावत असल्यामुळे आपल्याला तिथे बऱ्याच गोष्टी तिथे मिळाल्या इंजेक्शन मिळाले त्यामुळे आपण लवकरात लवकर बरे होऊ शकलो आरोग्य सेवाही आपल्याला उत्तम करणं गरजेचंच आहे याचबरोबर अर्थव्यवस्थे बाबतीत तुम्ही जर बोललात

देशातले उद्योगधंदे यावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून असते लोकांना रोजगार मिळणे त्यावर त्यांचे घर चालत असते त्यांनी कष्ट केले तर त्यांना आज घरातील कुटुंब त्याच्यावर अवलंबून असते आणि सरकारने पण ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यावे